प्रवास करताना पेट्रोल पंप किंवा खाण्या पिण्याच्या पर्यायावर काही आव्हान तर मला जास्त फेस तर करावं लागत नाही हा स्वच्छतालयांसाठी भरपूर वेळा करावा लागतो कारण मला शुगर आहे तर सारखं सारखं लघवीला येते त्यामुळे जर आपण कुठून रस्त्यावरून जात असू तर लवकर स्वच्छतालयं भेटत नाहीत किंवा शर काही शहरांमध्ये पण आपण इतर आपल्याला नवीन शहरामध्ये माहीत नसतं की स्वच्छतालयं कुठे कुठे आहे तर त्यामुळे थोडा प्रॉब्लेम असतो होतो त्यानंतर जे काही स स्वच्छतालयं भेटतात पण रस्त्यामध्ये किंवा कुठे तर त्यांची साफसफाई एवढी खास नसते तर त्यामुळे तो एक आव्हान मला नेहमी सा सामोरं द्यावं जावं लागते त्याला खाण्या पिण्याच्या पर्यायामध्ये जर आपण म्हणजे मी जर साऊथला गेलो किंवा साऊथला तरी पण आपलं इडली वडा वगैरे थोडं फेमस आहे ते भेटतं चांगलं पण चपात्या लवकर भेटत नाही राईस एक तर मला आवडत नाही तर तिथे एक होतं आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी कारण तिथेच सर्व सगळीकडेच लोकं बहुतेक नॉनव्हेज खातात आणि व्हेज नॉनव्हेज असे नुसते व्हेजचे हॉटेल थोडे भरपूर कमी आहेत आणि व्हेज नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये गेलं तरी ते व्हेजच्या भाज्यांना मला म्हणजे नॉनव्हेजचा वास येतो दुसरं तिकडे मला वाटतं राईचं तेल वापरतात आणि त्या तेलाच्या भाज्या बिलकुल आव आप आवडत नाही कारण इकडे आपण गोडं तेल किंवा सूर्यफूलाचं तेल जास्त करून आपण वापरतो तर ती एक समस्या मला नेहमी जाणवते